हॅलो हां सर बोला हां सर हां सर चालेल हो सर चालेल किती दिवसांसाठी असतील हे गेम हं हं आणि कुठे असेल आणि टाईम किती असेल असं म्हटलं लंच टाईम असेल का हो स्पोर्ट्स खेळण्यासाठी त्याच्याबरोबर कोण काय काय पाठवू ओके सर याचे मार्क्स मिळणार आहेत का ओके सर

ओके सर अजून कोणते कोणते गेम्स होणार आहेत इनडोअर अँड आऊटडोअरमध्ये ओके ओके आणि ग्रुप्स ग्रुप्समध्ये कोणकोणते स्पो स्पोर्ट्स होणार आहेत अच्छा यासाठी एक्स्ट्रा क्लासेस लावायची गरज आहे का ओके सर हो हो चालेल आणि ड्रेस कोड काय असेल ओके सर मग तो ड्रेस तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे का आम्ही स्वतः आणायचा आहे ओके सर आणि येण्याजाण्याची व्यवस्था हां सर थँक यू सर मी माझ्या पाल्यास पाठवीन